माझ्या घरी आज पाहुणे येणार होते बाबा पाहुणे आल्याबरोबर नास्ता करा चहा मांडा पाय धुवायला पाणी द्या पाहुण्याला जेवायची व्यवस्था करा जेवणामध्ये मटन खाता का चिकन खाता का पाहुण्यांला विचारा जेवण झाल्यानंतर आराम करा पाहुण्यांच आवरायलाच वेड लागते बाप्पा किती पाहुणे आले म्हणजे त्रास होऊन जाते बाप्पा कामं करता करता बाप्पा का हे वेळ होऊन जाते कामं करता बाप्पा पाहुणे आले म्हणजे सावरतच नाही का वेळ होऊन जायी बाप्पा आता पाहुणे आले का आराम करा असं करा पाहुण्यांला व्यवस्था करा झोपण्याची व्यवस्था करा त्यांना टॉल द्या त्यांच्या हाती चहा द्या पाहुणे आले का त्यांना मग कुठं फिरायला जा बाजार असला म्हणजे बाजारात दाखवायला द्या लगीच दिवसाच्या बात पाहुणे आले बाजारात दाखवाला नेऊन घेऊन गेलो आज आम्ही आमच्या सेलूच्या मंगळवार बजार होता त्याच दिवशी पाहुणे आले घेऊन गेले बाप्पा बजार दाखवायला बजारामध्ये डांगरं घ्या टरबूजचं घ्या नवीन विषय उन्हाळ्याच्या सुट्ट्यामध्ये आले होते त कुठं बोरधरणावर नेणार आहे बाप्पा बोरधरणावर अशे तन्नशेन पन्नाशे प बोरधरणावर उन्हाचा कुठं फिरणार आहो आम्ही नाही फिरलो बाप्पा बाजारातच नेलो न घ डागरं टरबुजं घेऊन दिलं अंगूर घेऊन दिलं आणि बाजार केला मस्त घरी आलो बाजारातून आणि संध्याकाळ झाली स्वयंपाक केला चहापानी केलं पाहुण्यांला घेऊन झोपलो